मी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करते त्याच्यामुळे मला प्रवास करायला खूप आवडतो मी भारतामध्ये खूप काही राज्यांमध्ये फिरलेली आहे त्यामुळे मला भारतातील बरीच राज्यांची माहिती झालेली आहे त्यामुळे तिथल्या संस्कृतीचं दर्शन मला घडलेलं आहे ती तिची ठिकाणं आहे प्रसिद्ध ठिकाणं त्यांनासुद्धा मी भेटी दिलेल्या आहे जर जगात मला फिरायची जर संधी मिळाली जगामध्ये तर मला सर्वात जास्त जे आहे मला फिरायला आवडण्यासारखं ठिकाण हे पॅरिस पॅरिसमदे मला फिरायला खूप आवडणार पॅरिसमदे ते ऐकलेलं आहे की पॅरिस ही सिटी खूप छान आहे त्या देशामध्ये पॅरिस मदे खूप ठिकाणून लोक येतात आणि तिथे जे आहे रात्र ती रात्र खूप सुंदर असते ते बघायला आणि ती घालवायला लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात आणि मला एकदा पॅरिसमध्ये फिरायचं आहे तिथलं कल्चर बघायचं आहे तिथला अॅट्मॉस्फेर बघायचा आहे वातावरण बघायचं आहे आणि तिथल्या लोकांसोबत मला बोलायचं आहे तिथलं हवामान ते बघायचं आहे त्या अनुभवायचं आहे मला त्याच्यामुळे मला जर फिरायची जर संधी भेटली तर मला पॅरिसमध्ये जाऊन पॅरिस फिरायला खूप आवडणार